हा हॅलो बोला मॅडम हो हो हो अच्छा हो हो हो हो

हो हो खूप छान या मॅडम तुमचं वेलकम आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आल्यानंतर प्रॉपर पुण्यात सुद्धा आपण पुष्कळ एक दिवस पुण्यात पण घालवू शकतो आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्याजवळ वेळ आहे म्हटल्यानंतर चार दिवसाचं टूरसुद्धा आपण अरेंज करू शकतो ज्या ठिकाणी अष्टविनायक मिळतात आपल्याला बघायला जवळपास एक दिवसाचं गोंदवले म्हणून क्षेत्र आहे भुशी डॅम गावातलं म्हटलं तर भुशी डॅमला आपण एक एक दिवसाची ट्रिप करू शकतो रामदरा म्हणून एक मंदिर आहे ह्या एका दिवसाच्या ट्रीपमध्ये पण आपण करू शकतो आणि चार दिवसाचं पॅकेज जर घेतलं आपण चार दिवसांनी शेवटी पुण्यातलं बघून आपण वापस पुण्याला येऊ शकतो जवळपासची ठिकाणं दोन तीन दिवसात होऊ शकतात अच्छा

हां आणि ता ती घाट ताम्हिणी घाटातही फिरू शकू हो हो हो ताम्हिणी घाट बघू शकतो त्या बोरकडून जात जाऊन आणि रायगडाला जाऊ शकतो मॅडम एक दिवस आपण छानपैकी एक दिवस रायगडाची ट्रीप होऊ शकते कारण रायगडावर जाताना सुद्धा खूप धबधबे लागतात आणि रायगडावर सुद्धा हो कॅबसारखं मोठं असेल तरी पण चार दिवसाचं पण कॅब ॲवेलेबल आहे आणि जास्त लोक असतील तर आमची मोठी पण व्यवस्था करू शकतो आपण आणि लहानांसाठी चार पाच जण टुरिस्ट आपण नेऊ शकतो म्हणजे डेस्टिनेशनपर्यंत जाऊन तुम्हाला ड्रॉप पॉईंटवर आणून देऊ शकतो आणि सगळी व्यवस्था आपण दाखवण्याची ठिकाणं वगैरे आम्ही पूर्ण अरेंज करू शकतो तुमचं जशी रिक्वायरमेंट असेल अच्छा मग त्याच्यासाठी आपण त्याच्यासाठी तर आपण सेंटरमध्येच राहू शकतो ना तर शिवाजीनगरला वगैरे पुण्यात कुठे ते राहण्याची व्यवस्था करायची आणि तिथून आपण पिकअप पण पिकअप घेऊन बाकीच्या ठिकाणी आपण पाहायला जाऊ शकतो चार दिवस आणि पुन्हा त्याच ठिकाणी आपण तुम्हाला ड्रॉप करू शकतो म्हणजे आम्ही तुम्हाला तिथूनच पिकअप करू जिथून तुम्हाला हे सगळं जवळ पडेल त्याच्याप्रमाणे पण आपण तुम्हाला ठरवू नाही फूड अरेंजमेंट स जर तुम्ही स्वतःची केली तरी चालणार आहे मॅडम ज्या ज्या ठिकाणी आपल्याला रेस्टॉरंट्स लागतात ना त्या ठिकाणी आपण कॅब थांबवू शकतो पूर्ण पॅकेज जसा आमचं आम्ही नाही ठरवलेलं आम्ही आपलं पिकअप आपण आपला ड्रायव्हर तो सोबत असतो तो आपल्याला पॉईंट्स दाखवतो आणि आपण आपलं खाण्याचं जर ॲडजस्टमेंट केलं तर बाकी सगळं आपण दाखवण्याची व्यवस्था पॉईंट्स वगैरे करायची ती आपण करू शकतो मॅडम

अच्छा अच्छा ओके ओके हां हां बरं बरं हं हां प्रत्यक्ष तुम्ही आमच्या ऑफिसला संपर्क करा आमच्या ऑफिसचा पत्ता मी तुम्हाला मा तुमच्या वॉट्सअपवर पाठवून देते आणि साधारण आमचे जे काही रूम्स किंवा किंवा ज्यांचे जे काही पैसे आहेत ते सगळे तुम्हाला पॅकेज पाठवते आणि तीन दिवसाचं दोन दिवसाचं का एक दिवसाचं हे पॅकेज तुम्ही तुमच्या सोयीनुसार ठरवू शकता पॉईंट्स पण त्याच्यात सांगू पॉइंट पण सांगू आणि त्याचं त्याचा खर्च पण सांग हां वेलकम मॅम नक्की या

हो नक्की न नक्की या नक्की या बाय बाय